आमच्या गावामध्येे लहान मुले आता लंगडी लपाछपी आबाधुबी वगैरे खेळ खेळत नाही याचं सर्वात मोठं कारण म्हणजे त्यांची फॅमिली कारण हा आत्ता विचार केला तर आम्ही लहान असताना आम्ही असे बरेचसे खेळ खेळायचो परंतु आत्ताचे आई वडील काय करतात की मुलगा रडतो आहे जेवत नाही मग त्याच्या हातात मोबाईल द्यायचा म्हणजे तो जेवेल यामागे सर्वात मोठं कारण मोबाईलच आहे की लहान मुलांची खेळण्याची म्हणजेच लंगडी असेल लपाछपी असेल आबाधुबी असेल अशा खेळ खेळण्याची मनस्थितीच नाही राहिली ते खेळायला जातही नाही यामुळे त्यांचं शरीर हे एक प्रकारे आपण का म्हणतो की कमकुवत होत चालले त्यांचे हाडं मजबूत होत नाही त्यासोबतच ते असं पौष्टिक आहारही घेत नाहीत की ज्यामुळे त्यांचे शरीर हे चांगलं तंदुरुस्त राहील अजून यामागे खरंतर सर्वात मोठी चूक ही त्यांच्या आईवडलांची आहे कारण आईवडील काय करतात की समजा मूल रडतं आहे मग आता त्याच्या हातात मोबाईल देणं द्यायचा मग तो मुलगा एकाच जागेवर कुढत बसतो आणि जुन्या काळी व्हायचं काय की शेजारची मुले यायची मग शेजारची मुलं आले की मग चार मुलं जमली की मग ते बसल्या जागेवर विविध प्रकारचे खेळ खेळायचे मग समजा ऊन असेल तर मग झाडाखाली बसून वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळायचे नाहीतर मग बाहेर जाऊन क्रिकेट असतील या यांसारखे आबाधुबी असतील यांसारखे बरेचसे खेळ खेळले जायचे यामुळे वेग प्रकारे मुलांच्या शरीरात ऊर्जा तयार व्हायची ऊर्जा तयार झाल्यामुळे मुलांना जास्त आजार येत नव्हते अशा बऱ्याचशा गोष्टी व्हायच्या आत्ता जवळ जवळ जे दोन हजार दहाच्या आधीचे जेवढे काही मुले असतील त्यांचे शरीर आणि त्याच्यानंतरच्या मुलं यांच्यामध्ये बराचसा फरक आहेे कारण की तिथून पुढच्या मुलांना सर्वात मेन प्रश्न म्हणजे मोबाईल जे मुलं खेळ आत्ताच्या मुलांना खेळसुद्धा कसे खेळतात की उदाहरणार्थ रेसिंगच्या गेम्स असतील रेसिंगचे गेम्स असतील किंवा बाकीचे लुडो असतील अशा प्रकारचे गेम मुलं खेळतात तेसुद्धा फोनवर पण मग ते फोनवर खेळण्यात आणि आपल्या मित्रांसोबत बाहेर जाऊन खेळणं यात फरक आहे कारण यात तर होतं काय की त्यांची एक प्रकारे घरात बसूनच मोबाईलच सारखा सारखा पाहून एक मानसिकतासुद्धा त्यांच्यावाली बदलत असते म्हणजे एक प्रकारे मानसिकतासुद्धा जरा खराब होत असते आणि घरातसुद्धा मग ते जरा चिडचिडेपणा असं ह्या गोष्टी त्या मुलांमध्ये वाढत जातं का तर त्यांचं लक्ष मग जास्त करून हे मोबाईलमध्येेच असतं असं हे मला वाटतं कारण